राज्यातील कृषी क्षेत्र जे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम असतात जसे की जर पर्यावरणामुळं काही वाईट परिणामही असतात आणि चांगले परिणाम वाईट परिणामामध्ये जे दुष्परिणाम जसे की वादळं वारा जे फ्लूड येणं ते पूर येणं आणखी भूकंप येणे अशा प्रकारचे समस्या असतात आणि सामाजिक परिणाम जसे झाडाची कटाइ होने निर्मितीसाठी डेव्हलपमेंटसाठी जे पर्यावरण नष्ट करतात पाणी दूषित करतात अशा प्रकारचे कृषिक्षेत्रामध्ये परिणाम जर आले तर त्याच्यासाठी जी कृषिक्षेत्रामध्ये जे पाणीपुरवठा केला जातो दूषित पाण्यामुळे ते पाणीपुरवठा फिल्टर करून पाणी त्यांना पुरविले जाते आणि पर्यावरणीय समस्या जसे हे झाले त्याच्यासाठी राज्य सरकार काही करू तर शकत नाही पण त्यांना जे ज कृषिक्षेत्रामध्ये कोण एका शेतकऱ्याचे जर नुकसान होत आहे तर त्यांना त्याच्याबद्दल काही मोबदला देऊन त्यांना काही पैसे देऊन त्यांचं आर्थिक स्थिती सांभाळून घेते